माझा एक मोठा भाऊ आहे त्याला मी माझे आयडल मानते मला पण असं वाटते की मी पण त्याच्यासारखं बनायचं कारण की तो खूप शिकला आहे त्याला खूप खूप याचं नॉलेज आहे तो इंजिनीअर होता इंजिनीअरच्या फील्डमध्ये तो खूप समोर गेला त्यांनी महाविद्यालयाच्या पदवीमध्ये रोबोट्स बनवला खूप प्रकारचे मशीन बनवला आणखी खूप याचा हे केला आहे त्यानं तो टीचर टीचरची ड्यूटी केली त्यानं आणखी खूप ह्याचे त्याने जॉब केला आहे त्याला सरकारी नोकरी पण नाही लागली तरी पण तो खूप याचा प्रयत्न केला त्याने खूपदा तो हे पण झाला आहे म्हणजे जॉब जॉबच्या याच्यामध्ये त्याला काही जॉब लागली नाही आहे तरी तो खूपदा फेल होत गेला तरी त्यानी त्याच्या प्रोत्साहन देतच गेला तो मागे नाही हटला आणखी तो समोर वाढत गेला आणखी खूप मेहनत करून त्याला यश मिळाले त्याच्यामध्ये त्याला एक जॉब मिळाली आयबीआरची तिथे तो त्याला ज जे पाहिजे होता त्याला जे बनायचं होतं तर तो त्याला तशी जॉब मिळून गेली आणखी त्याचं पेमेंट वगैरे पण खूप चांगलं आहे त्याच्या हाताखाली दुसरे लोकं काम करत करतात आणखी त्याला खूप याचं नॉलेज आहे म्हणून मला पण माझ्या भाऊ सारखंच बनायचं आहे